महाराष्ट्रामध्ये जसं की पूर्णपणे मराठी भाषा आहे परंतु जेणेकरून आ जसे की गुजरात मध्य प्र्रदेश कर्नाटक या सीमावरती भागांमध्ये राहणार असलेले नागरिक यांच्या बोलनीमधून त्यांची अ गुजराती भाषा कानडी भाषा तामिळ भाषा अशा प्रकारच्या भाषाासुद्दा काही मिक्स होऊन बोलली जातात त्याच्यामुळे दोन्ही भाषांमधील काही काही शब्द हे सामायिक आहेत असं जाणवण्यात येतं आणि त्या ठिकाणी त्यांचं शाब्दिक अर्थसुद्धा असे सारखाच आहे असाही जाणवण्यात येतं त्याच्यामुळे अ मराठी भाषामध्ये पण काही काही अ ते शब्द त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि दुसऱ्या भाषांमधील शब्दसुद्धा त्या ठिकानी अ मराठी भाषेमध्ये अ मिसळून ती भाषा बोलली जाते